हलो सर आम्हाला भाजीपाला पाहिजे होता तर तुमच्याकडे भाजीपाला आहे नं तुम्ही होम सर्विस करता नं बरं ठीक आहे न तर ताज्या भाजीपाला कुठलं कुठलं आहे तुमच्याकडे बरं ठीक वांगे कसे किले दिले चाळीस रुपये काही कमी वगैरे नाही होणार का पण ताजे आहेत ना एक किलो वांगे पाहिजे होते आणि भेंडी कशी दिली साठ रुपये किलो काही कमी नाही होणार का बरोबर लावा नं बरोबर लावा ठीक आहे ना एक किलो भेंडी पण ताजे आहे ना ठीक आहे एक किलो भेंडी आणि आणखी कुठलं भाजीपाला म्हटलं

वालाचे शेंगा वालाचे शेंगा कसे किलो दिले सगळं साठ रुपये किलोच आहे का बरं अर्धा किलो शेंगा देऊन द्याल ठीक आहे ब सांबार देऊन द्याल एक पाव सांबार एक पाव मिरची हं हं आमच्या घराचा ॲड्रेस आम्ही तुम्हाला सांगतो क खरबीमध्ये खरबीमध्ये तरोडी खुर्द आहे तिथे फ्लॅट नंबर एकशे छप्पन्न तिथे आम्ही राहतो ठीक आहे जर ॲड्रेस नाही मिळालं तर तुम्ही आम्हाला फोन करून द्याल ठीक आहे पण आज सायंकाळपर्यंत आम्हाला या ॲड्रेसवर पोचून द्याल तुम्ही भाजीपाला आम्हाला बरं बरं ठीक आहे ना हं पैसे आम्ही पैसे आम्ही त्यालाच देऊन देऊ त्याच्या हातामध्ये ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर हां आमचं नाव सोनू आहे ठीक आहे सोनू मेश्राम सोनू मेश्राम हां हो हो आमच्या नंब हाच आहे ठीक आहे ना धन्यवाद सर बरं बरं ठीक आहे